हॅलो अपर्णा आत्ता मी जरा आमच्या अकाउंटंटकडे गेले होते त्याने ना माझ्याकडे आमचा इलेक्ट्रिक बिल तीन महिन्याचं जे भरलेलं आहे त्याचा पेमेंट केल्याचा पुरावा मागितला आहे तर तू एक प्लीज काम करतेस का हे ते तुला मी आहे ना वीज मंडळाची ती संकेत स्थळाची हे पाठवते लिंक पाठवते तू जरा तिथे ऑनलाईन आमची डुप्ल वीज बिल भरून त्याची डुप्लिकेट ही मला परत व्हॉट्सअप करशील का प्लीज